हां बोला काय हेल्प करू शकते ओक्के

ओक्के मग पहिल्यांदा येत आहे का तुम्ही कोल्हापूरमध्ये हो मी सगळी माहिती देऊ शकते तुम्हाला कोल्हापूरमध्ये असं फेमस म्हणलात तर महालक्ष्मी मंदिर खूप आहे बघण्यासारखं आणि पन्नाळा जोतिबा वगैरे हे जवळजवळचे ठिकाणं आहेत पण महालक्ष्मी मंदिर हे जास्त फेमस आहे आणि काय म्हणजे तुम्हाला खरेदी वगैरे वाटली तर तिथल्या तिथं सगळं काही अॅवेलेबल आहे आजूबाजूलाच एक लीन्ह हां माहिती हं हो आम्ही देऊ शकतो ओक्के चालेल होय महालक्ष्मी मंदिर म्हणजे इथं कोल्हापुरातलं फेमस सगळ्यात मोठ्ठं मंदिर म्हणलंत तर महालक्ष्मी मंदिरच आहे आणि तिथं तुम्हाला राहण्याची खाण्याची सगळ्याची सोय जवळपास आसपास सगळं भेटून जाईल तिथले जवळपासच म्हणजे मंदिराच्या हां प्रसाद पण असतो प त्याचबरोबर म्हणजे राहण्यासाठी सोयपण आहे तुम्हाला मोफत सेवा तिथं दिली जाते धर्मशाळापण आहे मग तिथं तुमची राहण्याची व्यवस्था होऊन जाईल तुम्ही कुठून येणार आहे खरेदीसाठीसुद्धा महालक्ष्मी माद्वा रोड म्हणून एक आहे म्हणजे मंदिरमध्ये आहे आणि त्याच्या भोवतीनं पूर्ण म्हणजे हे खरेदीसाठीची सगळी ठिकाणं आहेत म्हणजे अशी दुकानंच आहेत सगळी कपड्यांपासून ते प्रसाद वगैरे सगळं काही तुम्हाला तिथं सोईनुसार मिळून जाईल आणि कोणत्या वस्तू कुठं चांगला हं दिवाळी हा हो हो दसरा दिवाळी हा सण खूप मोठा असतो आणि महालक्ष्मी मंदिरात नऊ दिवस पूर्ण म्हणजे रात्रीची पालखी असते नवरात्रीमध्ये दसऱ्यात त्यामुळं दिवा दसरा दिवाळी हा सण खूप मोठ्यानं साजरा केला जातो इथं दिवाळीचं पण म्हणजे खरेदीसाठीचं फेमस ठिकाण म्हणलात तर महाद्वा रोड म्हणून एक ओळखलं जातं तिथं तुम्हाला सगळं काही कपडे वस्तू सगळे दागदागिने सगळे काही तिथं मिळून जाईल आणि काही अशी दुकानं आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेन की तिथे सगळं चांगलं मिळून जाईल तुम्हाला स्वस्तामध्ये पण मी करून देईन

हो दिवाळीचा पण आहे म्हणजे इथली माणसं फराळ वगैरे म्हणा किंवा इथं फेमस आहे असं की फराळ काही अशा गोष्टी आहेत ज्या तेवढंच कसं प्रत्येकाच्या घरात केल्या जातं आठआठ दिवस इथे पूर्ण दिवाळीचा सण हा साजरा केला जातो हां लहानांपासून हो होय होय इथं दसरा चौक म्हणून एक ठिकाण आहे महालक्ष्मी मंदिरापासून एक दहा मिंटाच्या अंतरावरच आहे तेपण तर तिथं सोनं लुटलं जातं असं म्हणजे सोन्याचं एक झाड वगैरे मध्ये ठेवतात आणि मालोजी राजे आहेत त्यांच्या हस्ते ते सोनं उद्गाटन केलं जातय तिथून पुढे सगळ्यांनी ते लुटायचं अशी एक प्रथा आहे मग त्या दिवशी सोनं वाटलं जातं ते पानं असतात ती म्हणजे वाटली जातात सगळीकडे आणि दसऱ्या दिवशी खूप मान असतो इथे आणि तिरुपतीला जसं जाऊन येतात ना एक एक जण यात्री या असतात प्रवासी तर तिररुपतीसनं जाऊन आल्यावर इथं महालक्ष्मीला येणं ही एक प्रथा आहे त्यामुळं खूप गर्दी असते इथे आणि तुम्हाला सगळी सोय भेटली जाईल झाहण्याची वगैरे सगळ्याची व्यवस्था गाड्या वगैरे लावण्याची पूर्ण काही इथं सोय तुमची केली जाईल फक्त महालक्ष्मी मंदिर म्हणलात तर होऊ शकते एक दिवसात महालक्ष्मी मंदिरात फक्त तेच मंदिर आहे असं नाही आहे तेच्या भोवती आतमध्येसुद्धा गणपतीचं म्हणा शनीचं म्हणा असं खूप आत छोटे छोटे मंदिरं आहेत ती पण तुम्हाला दाखवली जातील आतमध्ये आणि आत पण दुकानं आहेत कुंकू हळद वगैरे इथं खूप फेमस आहे पुन्हा महालक्ष्मीच्या मूर्त्या वगैरे मिळतात इथे तर ते पण तुम्हाला आतमध्ये बघता येईल आणि लवकर जर दर्शन घ्यायचं असेल आतून तर तुम्हाला लवकर तिथं गेलं पाहिजे खूप मोठ्ठी लाईन असते हां होय होय त्यासाठी लवकर येणं गरजेचं आहे तुमचं इथपर्यंत हं तुम्ही हो चालेल कळवा तुम्ही सगळी सोय आम्ही करून देऊ कॉल करा हां ठीक आहे चालेल थँक्यू